नमस्कार सलोनीजी कशा आहात तुम्ही जी जी कशी आहे तुमची म्हणजे तब्येत सध्या डोक्यात ची तेचं मला कळत आहे तुमची भावना समजू शकतो मी तुमच्या मनात काय चांगलं आहे ते थोडं सांगाल का म्हणजे काय विचार येतात किंवा कोणत्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतो आहे अच्छा अच्छा तुमच्या भावना अत्यंत महत्त्वाच्या आहे सलोनी आमच्या त्या समजून घेणं गरजेचं आहे कधीपासून तुम्हाला असं वाटत आहे जी जी जी आपण याबाबतीत चर्चा करूया काही वेळा आपल्याला कोणत्या गोष्टींचा ठोस कारण समजत नाही पण आपल्या अंतर्मनात काही गोष्टी दडलेल्या असतात जे आपल्या भावनांना प्रभावित करतात तुम्हाला असं वाटत आहे का की काही विशेष घटना किंवा अनुभव यामुळे तुमच्या मनात असे विचार येऊ लागले जी जी ठीक आहे ठीक आहे मग त्या घटनेमुळे तुमचं मन अधिक चिंताग्रस्त आणि उदास बनलं असेल ते अपयश आल्या मनात खोल्यावर बसलं आहे असं वाटत आहे का तुम्हाला सलोनी तुम्ही स्वतःला दोष देताय का कारण आपण कधी कधी एक एकदा घटनेचा अर्थ असा घेतो की आपण अपयशी आहोत पण प्रत्येक अपयशाचं कारण हे आपल्याच असतं तुम्हाला असं वाटत आहे जी जी हे तर स्वभाविकच आहे परंतु यावर काम करणं आवश्यक आहे आपण स्वतःवर कठोर होण्याऐवजी आपल्या ओळखून त्याचा स्वीकारणं गरजेचं आहे तुम्ही कधी कधी याबाबत कोणाशी बोलतात का हां हां समजू शकतो मी प्रतिक्रिया कशी मिळेल याची आपल्याला भीती वाटू शकते पण हे समजून घ्या की मानसिक आरोग्याची चर्चा ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यामुळे तुम्हाला बरं वाटेल विचारांची आपण जी जी जी मला पण लक्षात येत आहे तुमची भावना तुम्ही एकटी नाहीत आहात खूप लोकांना असं वाटतं आणि ते ही या भावनांची सामना करतात म्हणूनच मन मोकळं करणं आवश्यक आहे तुम्ही योग्य विचार करताय मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे त्याला आपण काही तंत्रे शिकूया ज्या तुमच्या विचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करू शकते बघा सुरुवातीला आपण मेडिटेशन आणि डीप ब्रिथिंग यांसारखी तंत्रे वापरून पाहू शकता हे तंत्रे आपल्या विचारांना शांत करण्यासाठी उपयोगी असतात तुम्ही कधी प्रयत्न केला आहेत का या बाबतीमध्ये हे उत्तम आहे आणखी एक तंत्र आहे ज्या माध्यमातून आपण आपल्या विचारांना ओळख त्यांच्या विरोध करू शकतो जेव्हा तुम्हाला नकारात्मक विचार येतात त्यात ना थांबून त्याबद्दल सकारात्मक विचार करणे प्रयत्न करू शकता तुम्ही सुरुवातीला अवघड वाटू शकतं पण तुम्हाला हळूहळू लक्षात येईल प्रत्येक दिवशी थोडा थोडा तुम्हाला यामध्ये फरक दिसेल आणि तुम्ही असे अनुभवाल तसे तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवतील जी जी धन्यवाद धन्यवाद अगदी बरोबर तुमचं चला तर मग स सांगाल अजून काही तुम्हाला जर आराम वाटला यामध्ये तर अच्छा जी जी ठीक आहे ठीक आहे तर तसे मला तुम्ही सांगाल ठीक आहे धन्यवाद जी